हो मला भाऊ आहे आणि तो माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे तरी त्याला सर्व गोष्टी वेळच्यावेळी आणि वेळेच्या आधी मिळतात तसेच मला स्वतः जाऊन आणावं लागते किंवा थोड्या वेळाने भे मिळते आणि आम्ही स दिसण्यामध्ये साम्य आहे पण स्वभाव जसे स्वच्छतेबद्दल अभ्यास करण्याबद्दल त्याचा आणि माझा एकही गुण जुळत नाही मला सर्व गोष्टी तिथल्या तिथे लागतात पण तो एकही गोष्टी बरोबर टू जागेवर ठेवत नाही आणि वेळेवर अभ्या अभ्यास करणे सर्व गोष्टी करणे हे त्याला तो अजिबात व्यवस्थित करत नाही आणि माझं सर्व व्यवस्थित असते तसेच त्या तो हेल्पिंग नेचरचा आहे आणि त्याच्याबद्दल सर्व गोष्टी मला आवडतात आणि आमच्यामध्ये थोडे फार साम्य आहे